आमच्या परिसरात स्टेडियम क्रीडागार मैदाने खूप आहेत आणि खूप मोठी मोठी पण आहेत काही ठिकाणी तर आताही काही बांधकाम चालू आहे आणि त्यातही क्रीडा खूप मोठे मोठे क्रीडा क्रीडांगण किंवा असे मोठे मोठे खेळण्यासाठी काही का काढणे चालू आहे त्यासाठी खूप खूप कष्ट केले केले जात आहेत त्यामध्ये आपण अनेक खेळ खेळू शकतो क्रीडा क्रिकेट क्रिकेट खो खो कबड्डी असे अनेक खेळ आहेत की जे आपण तिथे खेळू शकतो त्यासाठी ते लोकांना खूप उपयोगी पडते त्यामुळे आपण क्रीडेसाठी अशा अनेक गोष्टी आहेत की जे का सरकारने पुरवल्या आहेत सरकार त्यासाठी खूप मेहनत घेत आहे त्यामुळं कारण खेळण्या खेळण्यामुळेच आपण आपले जीवन हे सुदृढ करू शकतो आणि त्या त्यातूनच आपण काही काही अभ्यासात तर काही कशात हुशार असतात तर काही क्रीडेमध्ये पण असतात त्या त्यातूनही आपण पुढे जाऊ शकतो आणि खूप मोठे आपण तरक्की करू शकतो